तुमचा पुस्तक लिहिण्याचा अनुभव कसा होता ते आम्हाला सांगा मी दैनिक प्रभातमध्ये माझ्या शाहिरांच्या मुलाखती प्रसिद्ध करत होतो वंदितो तुज शाहिरा या नावाने मग नंतर त्याचा आम्ही पुस्तक केलं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि अनेक ज्येष्ठतम शाहिरांच्या मुलाखती मी दैनिक प्रभातसाठी घेतल्या होत्या डफावरची थाप अशा नावाची ती लेखमाला होती आणि मग ते बावन्न आठवडे एक वर्षभर चालली ती आणि ती बावन्न आठवडे झाल्यानंतर आमचं असं ठरलं की याचं परत कुठे तरी कायम स्वरूपामधे ते असलं पाहिजे आणि मग शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून त्याला आम्ही पुस्तकाचं रूप दिलं आणि वंदितो तुज शाहिरा हे पुस्तक निर्माण झालं या निमित्तानं आजही माझ्याकडे ज्यावेळी शाहिरी या विषयाचे अभ्यासक येतात त्यांना ते खूप उपयुक्त पडतं म्हणजे परवा दिवशीच माझ्याकडे एक पीएच डी करणारे विद्यार्थी आले होते तर त्यांना शाहिरी जंगमस्वामींच्या विषयीची माहिती पाहिजे होती आणि तर त्यांना ती माहिती तशी छापील कुठेच मिळाली नाही मग ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी जंगमस्वामींची माझ्याकडून सगळी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर ज्यावेळी मी त्यांच्या हातामध्ये पुस्तक दिलं त्यावेळी त्यांना खूप बरं वाटलं कारण त्या सगळ्या गोष्टीचे रेफरन्स त्यांना त्यांच्या जे सबमिट करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना द्यावेच लागतात त्यामुळे माझं पुस्तक आणि त्याच्यातला तो लेख हा त्यांना खूप उपयुक्त पडला आणि असे वेगवेगळे मंडळीत की ज्यांना सातत्यानं या सगळ्या गोष्टीचा उपयोग होत असतो आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या जवळजवळ मी बेचाळीस शाहिरांचं अल्पचरित्र त्याच्यात लिहिलेलं आहे आणि नव्या पिढीला तिथून एक चांगली प्रेरणा मिळेल असं मला वाटतं त्यामुळे माझं जे शाहिरी क्षेत्रातलं काम आहे ते त्या दृष्टीने एक चांगलं पाऊल म्हणून मी या पुस्तकाकडे कायम पाहतो